बँकेकडून मी माझ्या टू व्हीलर गाडीसाठी कर्ज घेतलेलं होतं पण बँकेचा माझा अनुभव होता तसा चांगला म्हणजे फार ठेवण्यासारखं काही नाही पण तरीही मला असं वाटतं की त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जो काय म्हणजे कागदपत्रांची लिस्ट एकदम त्यांनी क्लिअरली देणं किंवा त्यांनी कागदपत्र घेतल्यानंतर लोन अप्रूव करण्यासाठी जो खूप वेळ जातो त्या तो जो काही वेळ जास्ती लागतो तो वेळ त्यांनी थोडा आटोक्यात आणला पाहिजे लवकरात लवकर कर्ज सँक्शन होणार आहे का नाही हे समोरच्या माणसाला त्यांनी सांगितलं पाहिजे त्याच्यावरती जास्त वेळ घालवून समोरच्याला तंगवत ठेवणं याला काही फार अर्थ नाही आहे असं मला वाटतं कारण माझ्याकडे मी ज्याअर्थी कर्ज घेते आहे त्याअर्थी माझ्याकडे काहीतरी आहे कर्ज फेडू शकण्यासारखी अवस्था आहे तर मी कर्ज घेते आहे म्हणूनच मला गाडी घेता येणार आहे ना तर मग त्यासाठी काही घर असेल गाडी असेल पर्सनल लोन असेल पण तुम्ही त्याची प्रक्रिया बँकवाल्यांनी सुधारित करण्यासाठी काय करावं हे त्यांनी आधी सांगितलं पाहिजे कागदपत्रं दरवेळेला वेगवेगळी सांगतात हे राहिलं ते राहिलं मग एका फेरीत होत नाही चार फेऱ्या मारा तुम्ही इकडनं एन ओ सी आणा हे आणा ते आणा एवढ्या सगळ्या गोष्टींपेक्षा एकदाच तुम्ही लिस्ट आऊट केलं आणि समोरच्याला व्यवस्थित माहिती देऊन कागदपत्र कुठली आणणार आहे हे सांगून किती वेळ जाणार आहे किती तुम्हाला लोन सँक्शन होऊ शकतं सॅलरीप्रमाणे हे सगळी जर तुम्ही व्यवस्थित माहिती आधीच दिली बँकवाल्यांनी तर मग ते बँकवाल्यांचंही काम चांगलं होईल आणि आम्हालाही ते सुकर होईल कर्ज मिळाल्यानंतर ची गोष्ट वेगळी आहे पण ते सँक्शन व्हायलाच एवढा वेळ लागतो किंवा कागदपत्र एक नक्की नसतं ना त्याच्यात इतका वेळ जातो मग ते लोन घ्यावं असं आणि ती गाडी घ्यावी अशी वाटेनाशी होते त्यापेक्षा सुकर प्रक्रिया त्यांनी केली पाहिजे आणि डेडिकेटेड माणसं ठेवावी त्यांनी जे लोनचं पूर्ण नॉलेज असेल आणि जे लोकं व्यवस्थित काम करतील असे डेडिकेटेड स्टाफ बँकेने ठेवला पाहिजे त्यासाठी वेळेत आणि जागेवर काम त्यांनी केलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे